मला झाडं लावायला खूप आवडतात घरी असं मम्मी दादा वगैरे झाडं लावतात असं फ्लॉवर्स फ्लॉवर्सचे झाडं आहे घरी आय थिंक असं आधी खड्डा करते त्याच्यामध्ये बीट लावते अजून नाही का म्हणजे तेवढं तर माहीत नाही मोठी झाडं कसे लावतात पण लहान झाडाचं सांगते आधी खड्डा करून त्याच्यामध्ये सीड टाकतात थोडीशी माती लावतात झाक झाकतात पाणी देते त्याला थोडंसं काही दिवसानंतर ते झाड मोठं होते त्या साईडने छोटे छोटे छोटे छोटे असे गवत लागते तर त्याला असं काढून टाका लागते कारण की झाडाच्या साईडनं कचरा नाही पाहिजे खूप गवत होते आणि ते झाड मोठं व्हायला त्याला त्रास होते तर पाणी दिलं की ते झाड थोडं मोठं होते त्याला ऊन बी ला ऊन बी पाहिजे थोडीशी एकदम बी नाही थोडीशी झाडं लावासाठी माझ्या घरी खूप सारे झाडं आहे ते झाडं सर्व लावासाठी आम्ही स्वतः लावतो सीड आणतो दुकानातून आणि मग अशा प्रकारे लावतो ते झाड मोठं झालं की त्याला फुलं लागतात अजून कोणते फळाचे बी आहे त्यांना बी फळं फुलं फुलंचं म्हणजे फुलाचं खूप काम पडते देवाला वाहते असं कोण बी डोक्याला लावते लग्नामध्ये तर खूपच कामाचं राहते अजून शाळेमध्ये काही प्रोग्राम असला तर मी घरून फुलं घेऊन जातो टीचर म्हणते की तू कुठून आणते फुलं घरून आणते ते तर तुझ्या घरी एवढे सारे झाडं आहे का असं एक्स्ट्रा सांगते